लेखक म्हटल्यानंतर लेखकाच्या मनात एखादी ब भावना प्रबळ झालेली असते आणि त्याला काहीतरी लिहावंसं वाटत असतं लेखकाचे आणि प्रकार आहेत कथा कादंबऱ्या ललित लेखन वृत्तपत्रलेखन पत्रलेखन प्रवासवर्णन अशा अनेक गोष्टी लिहिणारे लेखक आहेत आणि सतत आता सोशल मीडियावर लिहिणारे सततचं भारंभार लेखक आहेत आणि हे आहे पण आता असा एखादा लेखक असतो की त्याच्या मनात वाटतं की आपल्याला हे लिहावं हे समाजाला समजून सांगावं आणि त्याच्या मनात एक खदखद निर्माण झालेली असते पण ती कशी लिहावी त्याला अनेक बंधनं येत असतात हे बाहेर लिहिल्यानंतर ते समाज कसं स्वीकारेल आता सोशल मीडियाच्या जगामध्ये त्याच्यावर अनेक टिपा टिकाटिपण्या आणि फार गलिच्छ भाषेत पण त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या जातात त्यामुळे लेखन लेखक लिहिताना फार त्याचा सध्या आजच्या युगामध्ये फार विचार करतो तर मला असं वाटते की मला असं वाटते की या सोशल मीडिया समाज माध्यमं आणि समाज आजचा आणि देश विशेष करून आताची जी तरुण पिढी आहे आणि सोशल माड ह्याच्यावर ह्याच्यावर लिहावं असं मला वाटतं कारण सोशल मीडिया किंवा सोशल एक समाज माध्यमं ह्याचा अत्यंत कमी वेळात अतिरेक होत चाललेला आहे अतिरेक अशा दृष्टीकोनातून चाललेला आहे की त्याचा जो एक चांगली बाजू आहे ती हळूहळू हळू लुप्त होत चाललेली आहे आणि त्याच्यातून विकृती बाहेर येत चाललेली आहे प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आल्यामुळे प्रत्येकाला आता समाज माध्यमावर प्रकट होणं अत्यंत सोपं झालेलं आहे पण प्रकट कसं व्हायचं हे बऱ्याच अंशी लोकांना कळतंच नसल्यामुळे आणि त्याचा अभ्यास नसल्यामुळे त्याच्या मागची नीति नीतिमत्ता आणि नैतिक मूल्य समाजभान आणि जे समाजाने घालून दिलेले इतक्या वर्ष चालत आल्या गोष्टी नसल्यामुळे आता त्याच्यामध्ये एक अपप्रवृत्ती निर्माण झालेली आहे एक गलिच्छता आलेली आहे आणि एक विकृती आलेली आहे आणि या विकृतीचा प्रणाम असा होतो की माणसा माणसामध्ये भेद निर्माण होतो माणसा माणसामध्ये द्वेष निर्माण व्हायला लागलेला आहे मए समाज माध्यमावर दि माणसांचे चेहरे प्रत्यक्षात फिजिकली म्हणजे प्रत्यक्षात दिसत नाहीत पण त्याने लिहिलेले विचार त्या माणसांचा एक चेहरा निर्माण करतात आणि त्या वाचणाऱ्याला तो चेहरा दिसत राहतो आणि तो चेहरा प्रत्येक वाचत तेच लिहिलेलं प्रत्येक वाचक वेगवेगळ्या चेहरे निर्माण होतो आणि त्या चेहऱ्यामागे एक वाचक एक प्रकारची स्वतःची मानसिकता म्हणा की स्वतःचा विचार किंवा त्यांनी समजलेला तो विचार त्याला जोडला जातो आणि त्यातून अनेक विकृती बाहेर येतात एक समाज एकमेकाविषयी द्वेष निर्माण होतात राग निर्माण होतो जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये त्याच्याविषयी कलुषितं निर्माण झालेली आहे सोशल मीडिया किंवा समाज माध्यमे हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे पण व्यक्त होण्यामध्ये एक प्रकारची जी शालीनता शालीनता असते आणि ती शालीनता यावी ती राहावी काही अंशी थोडासा त्याच्यामध्ये एक उद्वेग आला तर ठीक आहे पण उद्वेग हा हेतुपुरस्सर येऊ नये आणि त्या हेतुपुरस्सरतून समोरचा वाचणारा माणूस दुखावला जाऊ नये कारण वाचणारा कोण आहे हे लिहिणाऱ्याला माहीत नसतं आणि लिहिणाऱ्याची व्यक्तिरेखा काय आहे त्याचे विचार काय आहेत त्याचं व्यक्तित्व काय आहे आणि तो कोणत्या घट समाजातल्या कुठल्या घुट घटकातून आलेला आहे हे वाचणाऱ्याला तसं फारसं माहीत नसतं जर तो त्याच्या ओळखीचा नसेल तर त्यावेळी त्या वाचकाविषयी लिखाण त्या लिहिणाऱ्या विषयी काही प्रमाणात गैरसमज पत्र पसरणं अत्यंत सोपं असतं समज करून घेण्याबद्दल त्यामुळे ते लिहिणं आणि वाचणं ह्या दोन कृतीतून ज्ञान पोहचवण्यापेक्षा आपण एक द्वेष पोहचवण्याचा मार्ग आता फार सोपा झालेला आहे आणि ह्याचा वापर समाजातले फार ते अत्यंत काय म्हणतात त्याला समाजातली जी वाईट गोष्टी आहेत वाईट वृत्ती आहे त्याचा वापर करून घेते आहे एक समाज विघा विधा विघातक देश विघातक व्यक्ती विघातक आणि असे प्रकार सोशल माध्यमातून आलेला आहे आणि एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे नाही प्रत्येक माणसाला सकाळी उठून सोशल मीडियावर जाण्यावाचून पर्यायच नाही अशी त्याची मानसिकता त्याने स्वतः करून घेतलेली आहे म्हणजे तो त्याच्याविषयी पासून दूर राहू शकतो आणि पण तो स्वतः त्यात ॲडीक्ट झालेला आहे व्यसनाधीन झालेला आहे ती व्यसनाधीनता आहे ती शरीरावर काही अंशी परिणाम करते पण ती मनावर फार प्रचंड परिणाम करते आणि ह्या प्रचंड परिणामाचा तुम्ही कसं सोशल मीडियाकडे बघता आणि त्याचा वापर कसा करता आणि त्याचा तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये विधायक कामासाठी कसा वापर करून घेता हे प्रत्येकावर अवलंबून राहिलेलं आहे पण समाजात एक प्रतिक्रिया एक क्रिया एखादी घटना घडल्यावर त्यावर येणारी अत्यंत टोकाच्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियेमध्ये नसलेली अभ्यासता त्या प्रतिकेने नसले नसलेली त्याच्यातील मुख्य जाणून घेण्याची क्षमता आणि अत्यंत कमी वेळामध्ये त्याच्यावर रियॅक्ट होणं प्रतिक्रिया देणं यातून निर्माण झालेले गैरसमज यातून झालेली निर्माण मग त्यातून झालेली हिंसा मग त्यातून झालेला विद्वेष उद्वेग आणि मग त्यातून झालेले राजकीय त्याची स परिणाम सामाजिक परिणाम ह्यामुळे सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र झालेलं आहे म्हणजे दुसरी धार तर फार बोथट झालेली आहे आणि एक धार तर फारच तीव्र झालेली आहे आणि ती तीव्रता फार वाढत चाललेली आहे तर हे मला कुठेतरी माझ्या लिखाणातून सांगायचं आहे मांडायचं आहे आणि ते समाजाला समजावं असं वाटत आहे कारण सोशल मीडिया हा एक कचऱ्याचा ढीग होऊन राहिलेला आहे म्हणजे एक हीप झालेला आहे गार्बेज हीप झालेला आहे आणि त्यात ती से उपयुक्त वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला तो कचरा आपल्या हाताने आणि मनाने हा विस्कटावा लागतो उकरावा लागतो खणून काढावा लागतो त्यावेळी एखादी गोष्ट चांगली गोष्ट त्यातून सापडते पण त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीच्या शोधार्थ अनेक वाईट गोष्टीतून वाईट गोष्टी पाहायला लागतात वाईट गोष्टी ऐकायला लागतात वाईट गोष्टीचा परिणाम सतत आलेल्या वाईट गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होतो हा काहीसा नकारात्मक भाग तुम्हाला वाटू शकतो पण तो खरा आहे कारण आज आपण सोशल मीडिया आपण सबंध दिवस जर सोशल मीडीयावर राहिलो मोबाईलच्या माध्यमातून तर आपल्या मनावर एक संध्याकाळी शव झोपतेवेळी जो परिणाम झालेला असतो तो फार नकारात्मक परिणाम झालेला असतो त्यामुळे सोशल मीडियावर राहणाऱ्या माणसाने कितपत राहावं अतिशय संवेदनशील माणसाने ज्यांच्याकडे कला आहे ज्यांचे काही कलात्मक दृष्टी आहे ते आर्टीस्ट आहेत त्यांनी सोशल मीडियावर फार राहू नये असं मला वाटतं कारण सोशल मीडियाचा राहिले तर त्यांनी फार अत्यंत आपल्या कलेच्या व उन्नतीसाठी कलेच्या समृद्धीसाठी कलेच्या विकासासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा असं वाटतं अन्यथा कलाकार त्यात अडकून त्याच्या कलेची एक अडकून जातो आणि कलेची त्याची अधोगती होते त्यामुळे ही गोष्ट मला समाजापुढे माझ्या लिखाणातून मांडावीशी सतत वाटते